किंबहुना तथापि काखेत वळसा गावाला कळसा तेल गेलं तुपही गेलं राजाला चुकता येत नाही चुकीला क्षमा नाही अटकेवर झेंडा लावेल अठरा विश्व दारिद्र्य सर्वस्व पणाला लावले साखर पेरणे दिवसभर अशी तशी रात पाहून कापूस निशी जोडाला जोड नाही नाकाला जीभ पुरवता येत पुरवणे कुत्र्याची शेपूट वाकडं ते वाकडंच चंद्रवंश केवी केविलवाणा गोंधळात गोंधळ